क्रिकेट विश्वचषक अधिकृतपणे आय सी सी पुरुष क्रिकेट प विश्वचषक म्हणून ओळखला आतो ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय व वन डे क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॉम्पियनशिप आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ह्या खेळाच्या प्रशासकीय मंडळाद्वारे हा कार्यक्रम दर चार वर्षांनी आयोजित केला केला जातो पहिल्या केलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि आय सी सीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरचा प्रमुख कार्यक्रम म्हणून गणली जाते माए माए पहिला विश्वचषक जून एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये इ इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना फक्त चार वर्षांपूर्वी खेळला गेला होता तथापि पहिला पुरुषांच्या स्पर्धा दोन वर्ष आधी एक वेगळा महिला क विश्व चषक आयोजित करण्यात आला होता आणि ऑश्ट्रेलिया इंग्लंड दक्षिण अफ्रिका यांच्या कसोटी सामन्यात त्रिकोणी स्पर्धा खेळली जात असताना एकोणीसशे बाराच्या सुरुवातीला अनेक आंतरराष्ट्रीय संघाचा समाज असलेली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पहिले तीन विश्वचषक इंग्लंडमध्ये झाले एकोणीसशे सद सत्याऐंशीच्या स्पर्धेपासून एका अनौपचारिक नोटेशन प्रणाली अंतर्गत दे देशात होश्टिंग सामाईक केले गेले आहे स्प स्पर्धेच्या टप्प्यासाठी कोणते संघ पात्र ठरतात हे करण्यासाठी सध्याच्या फॉरमॅटमध्ये जो मागील तीन वर्षामध्ये होतो स्पर्धेच्या टप्प्यात आपोआप पात्र ठरलेल्या यं यजमान राष्ट्रासह दहा संघ यजमान राष्ट्रामध्ये ठिकाणावर जवळपास महिन्याच्या कालावधीत विजेते पसाद पदासाठी सं स्पर्धा करतात दोन हजार सत्तावीसच्या आवृत्तीमध्ये विस्तारित चौदा संघ अंतिम संघ सामावून घेण्याचे स्वरूप बदलले जाईल